ग्रामीण भागामधे आपण जे कृ शेता ओशी कृषी उद्योगाच्याबद्दल बोलू शकतो तर ते म्हणजे शेणखत हे एकदम चांगल्या प्रकारे आहे आणि जे शेणखत आपन करू शकतो ते नंतर ते चांगल्या भावात जाऊ शकते म्हणजे आधी आपण शेण शेणखत सगळ्यांकडनं घ्यायचं आणि त्याला चांगली प्रक्रिया करून हे करून जर ते जर आपन विकलं तर त्याचा चांगला आपल्याला भाव येऊ शकतो आणि शेताला पण त्याची खूप मदत होते आणि शेताची किंम् हे पण त्याची खूप छान वाढू शकते किंमत पण चांगली वाढू शकते आणि त्याच्यात चांगलं पीक येऊ शकते त्याच्यानंतर आपण हे पण गोदामपन करू शकतो जो माल ठेवायसाठी लागतात घर कोणाचे लहान असतं वगैरे तर आपन मोठं गोदाम वगैरे बांधलं तर सगळ्यांचे आपण हे करून पोते वगैरे ठेवू शकतो त्याच्यात मालाचं पाण्यापासून वगैरे संरक्षण होऊ शकते आणि आपण दुकानं वगैरे दूध डेरी हे पण चालवू शकतो जे पशुधन म्हणजे की आपण गाई म्हशी पाळून जे आपण दूध चालू करतून दूध उ उत्प दूध उत्पादन येते ते आपण शहराच्या यानं उ मुख्य शहरात नेऊन जर विकलं तर त्याचा आपल्याला जास्त पैसा वगैरे नफा मिळू शकतो म्हणून डेअरी वगैरेपण चालू करू शकतो यावर जे शेतीला ग ग्रामीण भागामधे जे शेतीला आपल्याला आहे हे आपण करू शकतो